आमच्या संस्कृतीमध्ये आम्ही सकाळी लवकर उठतो सडा टाकतो रांगोळी टाकतो ठिपक्याची टाकतो बोटाने रांगोळी काढतो कोणी साच्याने काढतात आणि कुणी रंग भरून काढतात कुणी डिझाईनची काढतात असे खूप काही सारे प्रकार आहेत ब्लाऊज ब्लाऊजचेही खूप प्रकार आहेत कोणी कटोरे ब्लाऊज शिवते कोणी प्रिस प्रिन्सकट शिवते कोणी साधी शिवतात ड्रेसचेही आ प्रकार आहेच ज खूप सारे प्रकार आहेत ड्रेसचे वेगवेगळे प्रकार शिवतो धोती य धोती ड्रेस पंजाबी ड्रेस चुडीदार ड्रेस आणि प्रे ब्लाउजचे पण खूप वेगवेगळे गळे करतोच आणि डिझायनर काढतो अशा प्रकारे आम्ही आमच्या हाताने कला करून हे करतो